हॅलो अरे भाऊ तुमच्या इथे शॉपिंग केली होती त्याचे कपडे खराब निघाले म्हटलं अच्छी कशी कॉलेटी आहे तुमची एवढे महागाचे कपडे घेतले आम्ही तुमच्या इथून एका महहिन्यात कल्लं गेला ना त्याचा कामाचे कपडे नाही तुम्ही दुकानातले पॅंटचाही कल्लं गेला शर्टचाही कल्लं गेला एवढे महागाचे कपडे घेऊन म्हटलं मग मतलब आहे का आम्ही तर लोकल शर्ट घेतलं असतं मग पा तीनशे रुपयाचं दोनशे रुपयाची पॅंट पाचशे रुपयात ड्रेस झाला असता आमचा कायला आम्ही चार हजार रुपये खर्च केला भावा आं तुम्ही सांगा ना आम्हाला की मतलब आहे का एवढे महागाचे कपडे घेऊन मग बाहेरून कपडे घेतले असते मग तर खास कॉलटीनं तुमच्या इथं मग समजायला पाहिजे ना एवढे महागाचे कपडे विकून राहिले तुम्ही कॉलटी द्या मग कस्टमरला तुमी सांगा बुवा तुम्ही विचार करून ठेवायला पाहिजे ना कपडे मग आणि तुमच्या इथं असं नसेल तर दुकान बंद करून टाका तुमची मतलब नाही ना दुकान टाकण्यात तुमची एवढे महागाचे कपडे विकू राहिले तुम्ही महिन्याभरात कलर चालला आठ दिवसात कलर चालला लोकांना काय लावून राहिले तुम्ही मग एवढे महागाचे कपडे पैत दिला आहे फुकटात थोडी नं कपडे घेतले नाही तर पैसे वापस द्या तुम्ही आमचे पैसे वापस देऊन द्या आम्हाला तुमचे कपडे घेऊन घ्या तुम्ही आम्हाला पैसे वापस देऊन द्या आमचे सहा हजार रुपये नाही पाहिजे आम्हाला दुकानातले कपडे तो माल ना खराब कपडे ठेवून राहिले ना पाच सहा हजाराचे विकून राहिले सांगा बुवा तुम्ही चालला जरा मतलबच नाही ना तुमच्या इथे गिऱ्हाईक पाठवण्यात मग दुसरे आम्ही कस्टम पाठवतो तुमच्या इथं तर असे कस्टम पाठवू का थर क्लास कपडे देऊन राहिले लोकाला पाच पाच सहा सहा हजार रुपयाचे आणि लुटेल बसला का लोक अरे लोकाचा हरामाचा पैसा आहे का सांगा तुम्ही आणि दुकान बंद करून टाका लोकाला विकू नका तुम्ही कपडे तुमच्याकडेच ठेवा करून टाका बंद करून टाका तुमचे दुकान की दुरून आले लोकाला आमचे कप् पैसे वापस देऊन द्या आम्हाला बा ठीक आहे ना वापस करून द्या आम्हाला पैसे